नमस्कार मी अथर्व परब मी कुडाळ येते राहतो मी काही दिवसांपूर्वी ॲमेझॉनच्या सेलवरून नॉईजचे इयरफोन्स ऑर्डर केले होते मी तीस मे रोजी ऑर्डर केले होते त्याची प्राईस एक हजार रुपये होती पण मला ते सेलला आठशे नव्याण्णव रुपयाला पडलेले चार दिवसांची डिलिव्हरी दाखवत होती मी तीस तारीखला ती ऑर्डर केली ऑर्डर पॅक तीस तारीखला झाली डिस्पॅच एकतीस तारीखला झाली तीन तारीखला माझ्या जवळच्या हबला ती ऑर्डर पोचली होती पण माझ्याकडे सात जून रोजी ती डिलिवर झाली ती ऑर्डर चार डेज लेट होती प्रो प्रॉडक्ट पॅकेजिंग एकदम खराब होतं बॉक्स त्याचा तुटलेला भेटला मला प्रोडक्ट जेव्हा ओपन केला आणि ट्राय करून बघितलं त्याची ऑक्स केबल चालत नव्हती पण ब्लूटूथ वर्किंगमध्ये होतं त्यामुळे मी ती रिटर्न रिक्वेस्ट टाकली कस्टमर सर्विसचा मला फोन देखील आला नव्हता ना मला कुरियर पार्टनरचा फोन आला रिटर्न रिक्वेस्टसाठी तो चार दिवसांनी माझ्या घरी पोचला तेव्हा मी प्रोडक्ट त्याच्या हातात दिला प्रोडक्ट डिफेक्टिव्ह होता आणि लेट डिलिवर झाला म्हणून मी तुम्हाला पण सांगतो की दुसऱ्या कंपनीचे इयरफोन्स मागवा चांगले येतील आणि त्यांची सर्विस देखील चांगली भेटेल